आमचा कोकण हा खूप आधीपासून असा टुरिस्ट प्रोन झोन आहे पण त्याला लोकांना बरीचशी म्हणजे त्याच्याबद्दल माहिती नव्हती पण हल्ली चार पाच वर्षात इंस्टाग्राम किंवा वी विविध सोशल मिडिया माध्यमातून कोकणामधला सिंधुदुर्ग भाग ह्याला खूप जास्त ठिकाणी हायलाईट केला जातो आणि जो तो आता जास्त गोव्यापेक्षा कोकणाला जास्त पहिली प्रिफरन्स देतो कारण इकडची शांतपणा हा सगळ्यांना खूप आवडतो मागच्याच वर्षी ह्यावर्षीच दिवाळीपासून सिंधुदुर्गात खवणे बीच इकडे कायाकिंग सुरु झालं त्या कायाकिंगमुळे कायाकिंग इकडे अंड्या डायरेक रत्नागिरी ह्या दोन पट्ट्याशिवाय कुठेच नव्हतं आणि ते पहिल्यांदाच इकडे सुरु झाल्यामुळे पर्यटकांची खूप गड या ह्यावर्षी गर्दी खवणे बीचला वाढली आम्ही गेले चार पाच वर्ष खवणे बीचला जातो आहे पण कधी चार ते पाच माणसांच्या वर कोण दिसलं नाही पण मी ह्यावर्षी गेलो तर तिकडे क कायाकिंग करायला तर नंबर तर भेटलाच नाही भरपूर ग गर्दी झाली खूप लोकं आली त्या प त्या एका कायाकिंगमुळे तिकडेच जवळजवळ वर तीन चार हॉटेलं चार पाच लॉज आणि सहा सात बोटीवाले ह्यांनासुद्धा जबर जबरदस्तचा मोब फाय फायदा किंवा मुनाफा झाला कारण त्या कायाकिंगला येणारे पर्यटक हे वेगवेगळ्या हॉटेलात सगळ्यांची वेगवेगळी रुची असते त्यांनी वेगवेगळ्या हॉटेलात गेले जेवणखाण करायला तिकडच्या सरबतवाल्यांना खूप सारा रोजगार भेटला परत रीस तिकडचे जे रिसॉट आहेत ज्यांनी बांधून ठेवले पण कधी पर्यटक कोण नव्हते जास्त त्यांची रेस्ट हाउस सगळे फुल झाले असा एका छोट्या स्टेप कायाकिंगच्या स्टेपमुळे खूप खवणेसारख्या खवणे परुळे ह्या पट्ट्याला खूप पर्यटक भेटला